हा मॅडम बोला काही नाही घरातले काम आवरत होती हो जस्ट झाला हो का केव्हा जायचा

हो मला पण जायचा होतं अॅक्च्युली कधीच माझा मनात होता पण मग माझा पण जाणं झालंच नाही चालेल ना मग तुम्ही मला कॉल करा केव्हा जायचं ते निघायच्या आधी पूजेचं सामान वगैरे मी काढून ठेवते तो पर्यंत ओटीच वगैरे हो मी पुरणपोळीचा देत असते पण मग आधी माहिती असता तर मी बनवून ठेवली असती मग आता दही भात देऊ शकतो आपण वेळेवर हो तिथे तिथे पण मिळत तिथे पण घेऊ शकतो आपण हो म्हणजे आपण सोबत तिथे पोहचू हो दोघी सोबत तिथे पोहचू आणि थोडा सामान सामान वगैरे घेऊ पूजेच अच्छा तिथे जाऊन मग तिथे आरती वगैरे आहे आरती वगैरे पण असते संध्याकाळी आरती वगैरे प्रसाद वगैरे होतो त्याच्यानंतर मग आपण नैवद्य दाखवू नंतर मग रिटन येऊ डबल गर्दी असते का हो हो चालेल ना मला आवडता मॅडम आणि साडी म्हणजे पूजेसाठी वगैरे मी साडी घालत असते तसं काही प्रॉब्लेम नाही तेच अन हो हो मी कॉल करते हो हो मी निघते तुम्हाला निघतांनी कॉल करते भेटू स्टेशन वर

हो हो चालेल ठीक आहे हो हो भेटू म्हंटलं हा आणि नंतर हा चालेल

हो करते मी कॉल तुम्हाला ओके हो